कुठल्याही व्यवसायासाठी व्यवसायासाठी लागणारं नैसर्गिक असं काही ज्या गोष्टींमध्ये यादी करायची घेतली तर माझ्या मी राहते त्या भागात सुंदर असं नैसर्गिक एक तळं आहे ज्याला मॉडेल कॉलनी लेक असं म्हणतात आणि तिथे नैसर्गिक रित्याच बरेचसे पक्षी जे स्थलांतरित होऊन ठराविक एका म महिन्यात येत असतात तरी त्यांच्यासाठी काही त्या दृष्टीने व्यवसाय करायचा असेल तर ही खूपच मोठी नैसर्गिक उपलब्धी आहे